मी माझ्या मित्रांसोबत गोव्याच्या टूरला गेला होतो गोव्याचा टूर म्हणजे माझ्या जीवनातील सर्वात आठवणीचा टूर आहे टूर खूप छान झाला होता त्या टूरमध्ये आम्ही पूर्ण मित्रांनी म्हणजे सातही मित्रांनी खूप एंजॉय केला त्यात आमची स्वत चीच गाडी होती अरटिगा ती गाडी घेऊन आम्ही गोव्यासाठी निघालो होतो जाताना आम्ही इथून खूप देवस्थाने वगैरे केले त्यानंतर खूप सारे पाहण्याचे ठिकाण होते ते पण पाहिले चांगलं चांगलं टूर झाला रात्री आम्ही गोव्यात पोचलो गोव्यात पोचल्याच्यानंतर आम्ही तिथे जेवढा एंजॉय केला तेवढा जाताना पण एंजॉय नाही झाला आणि येताना पण नाही झाला सर्वात जास्त मज्जा फक्त गोव्यातच आली गोव्यात खूप सारे बीचेज आहेत चर्च आहेत पब आहेत खूप सारं मजा आहेत त्यानंतर तिथे दुग्धसागर म्हणून एक जंगलमध्ये एरिया आहे दुग्धसागर नावाचा तिथे गेलो होतो वॉटरफॉल आहे तो तो वॉटरफॉल पण खूप पाहण्यालायक आहे आणि जेवढं गोव्यात जेवढं एंजॉय आम्ही केला तेवढं कदाचितच इकडे झाला असेल